येणाऱ्या काही वर्षात भारतातील मनोरंजन क्षेत्रात खूप विकास झाला आहे म्हणजे जसं की बघायला गेलं तर पहिलं टीवीला फक्त सह्याद्री डी डी सह्याद्री असे चायनल असायचे एक दोन चायनल आणि आता बघायला गेलं तर खूप खूप चायनल्स आलेले आहेत म्हणजे जसं की आता आपल्याला सीरियल बघायचं तर सिरियलला वेगळे चायनल्स आहेत खूप काही चॅनल्स आहेत आणि पिच्चर बघायचं म्हणलं तर पिच्चरचे वेगळे चॅनल आहेत कार्टून बघायचं म्हणलं तर कार्टूनचे वेगळे वेगळे वेगळे चायनल्स आहेत गाणे बघायचे म्हणलं तर गाण्यांचे वेगळे चायनल्स आहेत आणि आजच्या काळामध्ये जास्त चालणारं म्हणजे की जे सिरियल्स आहेत सासू सुनेचे तर ते खूप खूप चालतात आहे कारण त्यामध्ये खूप काय मनोरंजन भेटतं टाइमपास पण होतो आणि प्लस त्यामध्ये कसं मज्जाही येते की आपल्या आपल्या खऱ्या लाईफशी पण ते रिलेट केले केलं जातं की ते कसे काय आणि काय काय गोष्टी सिरियलमध्ये असं दाखवले जातात की जे खरं आयुष्यामध्ये घडतात तर ते एक भारी गोष्ट असते आणि दुसरं गोष्ट म्हणजे की आपल्याला वेब सिरीज बघायची असेल किंवा काय तर वेब सिरीजसाठी पण आपण मोबाईल यूज करू शकतो तर आजच्या काळामध्ये तसं बघाय गेलं तर खूप प्रमाणात खूप बदल झालेला आहे मनोरंजन क्षेत्रात तर त्याप्रमाणे ते चांगलंही आहे आणि काही प्रकारे ते वाईट पण आहे बट आपल्यावर आहे की ते कसं आपण त्याचा वापर करतो आहे चांगल्या प्रकारे वापर करतो आहे की चुकीच्या प्रकारे आणि हो आणि कसं खूप छान आहे ते म्हणाय गेलं तर मनोरंजन एक माणसाच्या जीवनातला खूप छान म्हणजे काय मनोरंजन नसेल तर मनोरंजन करायचं म्हणलं तर मनोरंजन खूप खूप भारी गोष्ट आहे आणि त्याचप्रकारे मनोरंजन सगळ्यांचाच एक खूप मनामध्ये बसलेला मनामध्ये बसलेली गोष्ट आहे मनोरंजन